बँकेच्या आजूबाजूनं ए टी एम टीबी भरपूर असल्यामुळे ए टी एमचे व्यवहार चालू असताना बँकेत कमी पैसे असले तर आपण ए टी एममध्येच काढू शकतो आणि बँकेच्या ए टी एममध्ये जर कधी पैसे नसले तर त्याला थोडा वेळ लागते बाकीचा विषय असा की सध्याच्या ग्राहक सेवेला तुम्ही भरपूर चोजनाकत तयार करून असून ए टी एमचाबी तसा काही प्रॉब्लम रहात नाही कधी कधी पैसे नसल्यामुळे आपल्याला पैसे मिळत नाही चर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपले असे ये टी एममध्ये पैसे पडले जातात आणि पैसे पडल्यानंतर शेतकऱ्याले कधीकधी आधार लिंकवरही पैसे काढता येतात ग्राहक सेवा केंद्रामधून बाकीचा राहिला विषय समजा असा की जास्त रक्कम असली तर आपण बँकेद्वारे काढू शकतो असं